हॅलो हा नमस्कार सर गोल्डन जुबली स्कूलचे प्रिन्सिपल बोलतात का सर मला ॲडमिशन प्रोसेससाठी विच म्हणजे एन्क्वायरी करायची होती ॲक्च्युली माझं दोन मुलं आहेत एक एल के जीसाठी आणि थर्ड स्टँडर्डसाठी ॲडमिशन करायचं आहे त्याची प्रोसेस काय राहील सर होता नाही सर अजून काढला नाही आहे बट मला म्हणजे इकडं ॲडमिशन करायचं आहे म्हणून अगोदर प्रोसेस विचारून घ्यायची होती ना सर ओके सर

ओके आणि सर अच्छा हां सर हां ओक्के सर हा सर मग ते ऑफिस कुठे आहे तुमचं

ओके सर चालेल ओके सर सर मी असं ऐकलं आहे की लंच तुम्ही तुमच्या शाळेतून प्रोव्हाईड करता लंच ब्रेकफास ओके सर पूर्ण फीस मिळून मग सर तुम्हाला म्हणजे ज्या वेळेला मी प्रॉस्फेट घेईल त्याच वेळेला माहिती राहील की तुम्ही सांगू शकता आत्ता ओक्के सर ओके सर ठीक आहे सर मी ऑफिसला येऊन भेट देते चालेल थँक्यू सर हां